या बाळाला जन्म घेऊन आता अगदी सहासातच दिवस झालेले आहे मला असं वाटते या छोट्याश्या बाळाला आपण अगदी स्वच्छ ठिकाणी ठेवायला हवे त्यापर्यंत कुठल्याच प्रकारचे मच्छरं कुठल्याच प्रकारचे डास तिथे येता कामा नये त्याबाजूनी आपण त्यांना ओडोमॉस नाही पण ओडोमॉस तर आपण एवढ्या लहान बाळाला नाही लावू शकणार आपण डॉक्टरांचा सल्ला घेऊयात त्यानंतर आपण त्याला पण लावून पाहूया आणि स्वच्छतेच्या आजूबाजूला मला असं वाटते कुठल्याही प्रकारचं भांड किंवा त्याचे जे औषधे आहेत सर्वच औषधे एका पलंगाच्या एका बाजूला आपण ठेवायला पाहिजे त्याच्यासाठी आपण छोटीशी एक रॅक घ्यायची का म्हणजे त्यामध्ये आपल्याला त्याची सर्व औषधं ठेवता येणार त्याला गरम पाण्याने आपण पुसायला पाहिजे जेणेकरून त्याला अगदीच आपण त्रास नको व्हायला त्याच्या कुठल्याही अवयवाला किती लहान लहान याचे डोळे आहेत त्याच्या डोळ्यांना आपण हलक्याच कापडाने पुसायला हवं त्याच्या ओठांवरती हवेमुळे जी सुखद अशी एक पापडी आलेली आहे त्याला सुद्धा आपण थोडं थोडं गरम पाणी जर लावलं तर ही पापडी नाहीशी होणार त्याला एक प्रकारचं तेल त्याच्या बॉड् अंगाला पण बॉडी लोशन बॉडी लोशनचा सुद्धा मला असं वाटते आपण डॉक्टरांकडून एकदा सल्ला घेऊनच घ्यायला पाहिजे त्याच्या अंगाला त्याच्या पायाला वेगळ्या प्रकारचं जे छोटंसं बेबी लोशन जर मिळत असेल तर ते आपण त्याला लावायला पाहिजे त्यालाक् अगदीच जमिनीवर न ठेवता त्याच्याखाली आपण छोटंसं एक पांढऱ्या रंगाचं स्वच्छ असं जर कापड ठेवलं तर आणि सोबतच त्याच्या नखांचीसुद्धा आपण काळजी घ्यायला पाहिजे